शेतीसाठी पाणीच म्हणजे विहीर आणि पावसाळ्यात उन्हाळ्याचं आमच्याकडं दुष्काळच असतोय उन्हाळ्याची लई अडचण येते आहे पाण्याची आणि ती कॅनल ज केला आहे ज म्हणते ती जयकुमार गोरेनी कॅनल केला आहे पण काय अजून आमच्याकडं तर कॅनल आला नाही हां मग त्या नाय ओलिताखाली नाही जमीन तशी आमची दुष्काळाचा भाग आहे सगळा काय पाण्याची लई कमतरता आहे आता पावसाळ्यात सुद्धा अजून पाऊस गावाला नाही म्हणजे आता कसं होत आहे गावा करायचं शेतीचं प्रचंड बिकट अवस्था आहे दुष्काळ दुष्काळ जाहीर करावा लागतो हो आमच्याकडं वाईट खूप वाईट परिस्थिती जमीन ओलातीखाली नाही हा मग त्यासाठी आराखडा काय तयार करायचा आम्ही हा उंचीच्या भागावर उंचीच्या भागावर पाणी कसं न्यायचं ना